हो बोला हो का कुठून बोलत आहे तुम्ही हो माझ्याकडे गाडी आहे माझ्याकडे आठ सीटरची गाडी आहे दहा सीटरची पण आहे दहा सीटरची गाडीचे थोडे जास्त पैसे लागणार आहे तरी तुम्ही कुठून बोलत आहे हो का तरी दहा सीटरचे मला पंधराशे रुपये लागेल ना पण तुम्ही दहा जणं आहे ना आणि तर तुम्ही आता तिथं थांबणार आहे तुमची पूजा विजा आहे तर माझा टाईम वेस्ट होणार ना तिथं हां सांगितले न पंधराशे रुपये लागेल नाही ना आणि रस्ता पण चढावाचा आहे ना तो वाला म्हणून पैसे थोडे जास्तच लागेल आणि तुम आठ आठ शीटा असत्या तर थोडे पैसे कमी केले असते पण तुम्ही दहा जणं आहे ना नाही जवळ आहे पण रस्ता खराब आहे आणि चढावर आहे ना आणि डिझलचे भाव पण वाढले आहे हो तुमची गोष्ट बरोबर आहे पण ते बाराशे खूप कमी होते ना मग तुम्हाला ए ए सी लागेल की विदाउट ए सी दग्यावर ते तिसयबाबाचं हे आहे समाधी आहे आणि तिथे राहायची व्यवस्था नाही आहे पण तु अगर तुम्ही घरून विरून काही आणत असेल खाप्याचं तर तिथं खाऊ पिऊ शकता ठीक आहे मग तेराशे रुपये देऊन देजा हो हो ठी